आपल्याकडे भारतामध्ये पिढ्यान् पिढ्या खूप काही गोष्टी चालत येतात तशाच प्रकारे जी जेवणाची पद्धत आहे किंवा स्वयंपाक बनवण्याची पद्धती या सुद्धा चालत आलेल्या आहे त्यामध्ये वेगवेगळे रेसिपी आपण कशा प्रकारे बनवतो ह्या सुद्धा पिढ्यानु पिढ्या चालत आलेल्या आहेत तर त्यातलीच एक रेसिपी मी जी आहे जी माझ्या परिवाराकडून माझ्या आईकडून मला शिकायला मिळालेली पुरणपोळी बनवायची पुरणपोळी कशी बनवायची ही खूप सुंदर रेसिपी आहे ती मला शिकवलेली आहे सर्वात प्रथम डाळ उकडायला मांडायची असते चण्याची डाळ थोडी हलकी शिजत आली त्यामध्ये पाणी टाकून शिजत आली ती की त्यात थोडं पाणी काढायचं असते त्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची असते साखर टाकून त्या डाळीला थोडं मुरू द्यायचं असते म्हणजे शिजवायची असते कमी गॅसवरती मग ही डाळ पूर्णपणे शिजली की मग त्या डाळीला पुरणाच्या साच्यानी किंवा मग पाट्यावरती वाटण असतं त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं असते ते बारीक झालं की नंतर मग थोडी कणिक घ्यायची पीठ मळवायला घ्यायचं पीठ मळवून झालं की नंतर मग पिठाचा थोडा गोळा घ्यायचा आणि त्या पिठाच्या गोळ्यामध्ये आपण जे पुरणाचं मिश्रण बनवलेलं आहे डाळीचं तर ते डाळीचं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि त्याला पूर्ण पॅक तो गोळा करायचा आणि नंतर मग हातावरती ती पुरणपोळी थापायची आपल्याला जसे हातावर करायचं असेल तर आपण हातावरती करू शकतो किंवा कोळपाटावर सुद्धा बनवू शकतो तर अशी त्याला पातळ पातळ ती पोळी बनवायची आणि त्याला छान तव्यावरती टाकायचं तव्यावरती त्याला पकवून घ्यायचं आणि त्यावर तूप लावायचं ती पोळी इतकी सुंदर आणि उत्तम वाटते खायला सर्वांना मऊ मऊ खायला आणि चवीला चविष्ट असते तर ही पुरणपोळी सर्वांना खूप आवडते अशा प्रकारे अशी पद्धत आहे पुरणपोळी बनवायची